सॅमसंग कंपनीचा मोबाइल जो मी यूज करते त्याच्यात नेगेटिव पॉइंट हा आहे की म्हणजे जो डेटा आपण म्हणजे जास्तीत जास्त आपण जे गॅलरीमधे फोटो जे यूज करतो ते गॅलरी जे आहे ती फुल दाखवते खूप म्हणजे स्टोरेज डेटा जो आहे तो खूप लो लेवलचा आहे ॲक्चुअली जास्तच म्हणजे ना कवर करू शकत नाही का तर स्टोरेज जो आहे एकदम स्लो आहे डेटाही खूप कमी राहतो सॅमसंग मोबाइलमध्ये अँड परत नाही का अधूनमधून थोडाफार जो आहे ना मोबाइल जो सॅमसंग कंपनीचा जो मोबाइल आहे तो थोडं अधूनमधून ना म्हणजे ॲक्चुअली जर कोणी एखादा धक्का जर लागला सपोज आपल्या मोबाइल हातात असला की खाली असा पडला की लगेच टचकन असा म्हणजे फुटतोय असं नाही का म्हणजे की त्याचा ग्लास तर फुटतोच फुटतोय आणि प्लस त्याचा नाही का वरचं जे आहे मेन बॉडी ती पण सुद्धा डिसपॅच होते म्हणजे डिस्ट्रॉय होते तर हा एक नेगेटिव पॉइंट वाटला मला त्यामध्ये